तुम्ही आम्ही सगळेजण ऑनलाईन तर खूप प्रोडक मागवत असतो कधीकधी सगळ्यांना चांगले प्रोडक भेटतात कधीकधी आपली फसवणूक पण होते तशीच फसवणूक माझ्यासोबत झाली आहे माझी इच्छा आहे की मी माझ्यासोबत झालं ते तुमच्यासोबत होतं होता कामा नये तुम्ही ही गोष्ट टाळा आपण नामावंत जे वेबसाइट आहेत जसं की अॅमेजोन आहे फ्लिपकार्ट आहे याच्यावरून मी बरेच प्रोडक्ट मागवले आहेत तुम्ही पण मागवले त्याच्यात खूप गोष्टी चांगल्या आल्या मला कधीच असं काय चुकीचं वाटलं नाही त्यांनी प्रॉपर रिटन बिटन बरोबर सगळं घेतलं प्रोडक माझं कॅशबॅक पण बरोबर टायमात दिला बट असा मला कधी प्रॉब्लेम नाही झाला मागच्या आठवड्यात मी एक नवीन वेबसाइट होती क्लब फॅक्टरी याच्यावरून झिंगचेना इयर फोन्स मागवलेले ते बरोबर एक तर त्यांनी तीन त्यांनी सांगितल्याप्रमाणे तीन दिवस त्यांनी लेट केली मग मी म्हटलं की काय नाही काय कधीकधी लॉजिस्टिक किंवा ट्रान्सपोर्टचा प्रॉब्लेम होतो सो इश्यू झाला असेल पण त्यांनी मग तीन दिवसांनी ते इयर फोन्स आले ते इयर फोन्स उघडले तव्हा पॅकिंग थोडंसं मला जरासं डॅमेज वाटलं कारण ते पॅकिंग जरा फुटलेलं होतं पण म्हटलं की कधीकधी होतं अपडाऊन सामान ठेवताना उचलताना अपडाऊन होतं आणि त्यांचे इयर फोन मी घेतले आणि पहिला दिवस तर इयर फोन खूप छान चालले आणि दुसऱ्याच दिवशीपासून एका का ए एका कानानं ऐकायला कमी यायला लागलं म्हणजे त्याचा एक जो बड होता तो कामच करणं बंद झालं तसं हळूहळू त्याचं द दोन दिवसांनी दोन्ही बंद झाले आणि मी त्यांना रिटन केलं प्रोडक तर ते क्लब फॅक्टरीवाले रिटन घ्यायला आले प्रोडक पण त्यांचा कॅशबॅक काही भेटला नाही त्यांच्या कस्टमर केअरला वगैरे कॉंटॅक करायला बघितला पण ते ना प्रश्न आहेत ना ते फिरवत राहतात आणि आपल्याला मूर्खात काढतात सो क्लब फॅक्टरीवरून प्लीज काही मागवू नका